नवीन पोहायला शिकणारी प्रत्येक व्यक्ती ही पाण्याला भीत असते आणि पाण्याला भिऊन ती धाडस करण्याची चूक धाडस करत नाही व इथे ती चुकते प्रत्येक गोष्ट ही धाडस केल्याशिवाय होत नाही कित्येक वेळेला सायकल शिकताना लहान मुले पडतात पण धाडस करून ते शिकतात त्याचप्रमाणे पोहणेसुद्धा याच प्रकारात मोडतं पोहण्यासाठी सर्वप्रथम धाडस करणे खूप गरजेचे आहे आणि जास्त नवशिके पोहणारे हे धाडस करत नाही पाण्याला भितात पण पाण्याला भिण्याची गरज नाही हे इतरांनी समजून सांगितले तरीही ते ऐकत नाहीत त्यासाठी प्रत्येकाला पोहण्यासाठी सर्वप्रथम कॅनचा किंवा इनरचा वापर केला जातो तर हे करत असताना त्यांना समजून सांगितलं पाहिजे की या इनरमुळे तू बुडणार नाहीस हे त्यांना पटवून दिलं पाहिजे जेव्हा त्यांना हे पटेल तेव्हा ते भितीवर मात करतील व जोपर्यंत पाण्याची भीती जात नाही किंवा भितीवर आपण मात करत नाही तोपर्यंत आपल्याला पोहायला येत नाही असा हा पोहण्याचा एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे पोहण्यासाठी सर्वप्रथम भीती गेली पाहिजे आणि भीती जाण्यासाठी त्यामध्ये आपल्याला रस निर्माण केला पाहिजे जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपल्याला भीती आपलंआपण थोडीफार कमी होते आणि मनात इच्छा पाहिजे त्याचबरोबर आपल्याकडे आत्मविश्वास भरपूर प्रमाणात हवा असतो पोहण्यासाठी किंवा इतर कोणतेही धाडसी काम करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा आत्मविश्वास असतो जर आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर अशा गोष्टी आपण सहज करू शकतो